सर्वात आरामदायक अजून लाड पुरवणारी स सहलीबद्दल बोललं तर आताची एक सहल सांगू शकतो आम्ही गेलो होतो एक्वा इमेजिका जातानाच इतकी आम्ही मजा केली होती जसं फा बस एकदम छान होती बसचं ड्रायवर आमचे टीचर्स जातानाच आम्ही गाणे त्याच्यात डान्स खूप काही अजून खूप साऱ्या गोष्टी केल्या डान्स केला हे झालं मग जाताना मग ते निसर्ग बघणं आजूबाजूचं मग वेगळ्या वेगळ्या जागांवर थांबणं नाश्ता करणं असं म्हणजे थांबणं वेगळवेगळ्या स्पॉटवर अजून म इतकी मजा केली होती जातानाच तर आम्ही विचार केला का तिथं जाऊन मग अजून किती होणार असं अजून तिथं होतं पुरं वॉटर राईड वॉटर राईड एकूण एक वॉटर राईड तिथं अजून आवडला एक एवढी लाड पुरवणारी बोललो तर कारण की आमचं होतं लास्ट इयर आणि लास्ट इयर होता म्हणजे कसं आम्ही सगळी स सोबत मित्र जे सोबत होतो इतक्या वेळापासून ती आता नंतर जाऊन वेगळेवेगळे होणार होतो तर ही म्हणून आमची लाड पुरवणारी सहल होती अजून आम्ही याच गोष्टी मनात ठेवून ही सहल सा सा हे केली एकदम बस पण खूप चांगलीच होती सीट चांगली होती तिची ए सी तिचे विंडोज ड्रायवर टीचर्स हेच खूप चांगले होते आणि ही सहल एवढी लाड पुरवणारी ती त्याचमुळे गेली हे मनात ठेवून की आमची लास्ट आहे तर आम्ही एकदम सोबत चांगलं मजा करू ही लास्ट वेज हेच आमचं अजून